हॅलो टूर्स अँड ट्रॅव्हल्स सेंटर मला का नाही गाडी पाहिजे होती जसं सात तारखेला मला इथे जायचं होतं नागपूरला तर यवतमाळवरून तसं यवतमाळवरून पहिले वर्धा वर्धेवरून वर्धेला थोडं काम आहे न त्याच्या नंतर मला तिथून त्याच दिवशी सेम नागपूरला जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न यायचं आहे तर मला गाडी पाहिजे होती पाच सीटर कशी आहे गाडी या म्हणजे त्याचे चार्जेस वगैरे कसे मला थोडं सांगा अजून कुठले वाहन असेल तुमच्याकडे दुसरं त्याच्याबद्दल माहिती सांगा आणि त्याचे कसे काय चार्जेस असतात डायव्हरचं मेंटेनन्स कोणाकडं राहील तर मला सगळं सविस्तर तुम्ही मला सांगा आणि मला डायव्हर हा थोडा चांगला द्याल जेणेकरून मला ट्रॅव्हलिंगसाठी त्रास जाणार नाही तर हा माझा नंबर आहे तर मला तुम्ही या नंबरवर कळवा ओके चालेल हां